हॅलो सर माझं नाव विशाल मी वाहतूक एजन्सी वाहतूक एजन्सीमधून काल रात्री कॅब बुक केली होती अजून कॅबचा टायमिंग सकाळचा होता अजून मी त्यांना कॅब ड्रायव्हरला ॲडव्हान्स पण पे केलेले होते अजून पे केले होते अजून त्यांना टायमिंग पण सांगितलेलं की या टायमवर असं या तुम्ही पण ते अजूनही नाही आले सकाळी झालो आम्ही मी अजून माझी घरचे सगळे रेडी आहेत पण ते अजूनही आले अशी मी माझं म्हणणं असं आहे की त्यांना काय इमर्जन्सी अशी पडली अजून किंवा काही गाडीवर का गाडीला काही झालं किंवा काही दुसरं काम त्यांना आले असं आम्हाला त्यांना विचारून तुम्ही सांगा किंवा नाहीतर आम्ही दुसरी कॅब बुक कर करु इच्छितो तसं आम आमचे प्लॅन नाहीत खूप डिले होत चालले आहेत असं माझं बोलणं धन्यवाद